संवादाचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे ते म्हणजे शब्द संवादासाठी शब्द आवश्यक असतात आणि ते शब्द तुम्हाला बोलता आले पाहिजे त्याचप्रमाणे संवादासाठी अत्यंत आवश्यक असते ती म्हणजे त्या शब्दांसाठी असलेली लिपी ते शब्द कोणत्यातरी विशिष्ट प्रकारे लिहिले गेले तर ते शब्द अजरामर होत असतात आणि म्हणून कुठल्याही लिपीत का असेना परंतु सर्वांना लिहिता आलं पाहिजे कारण लिहिण्यातून तुम्ही एकाशी किंवा अनेकांशी संवाद साधू शकता आणि त्या संवादासाठी लिहिणं लिहिता येणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं त्या संवादामधून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे संदेश समोरच्याला देऊ शकता तुमचं म्हणणं समोरच्याला समोरच्यापर्यंत पोचू शकता तुमचं म्हणणं संपूर्ण समाजापर्यंत तुमच्या लिखाणातून जाऊ शकतं तुमचं लिखाण हे तुमच्या भावना व्यक्त करणारं असतं तुमचं एखाद्या घटनेबद्दलचं मत व्यक्त करणारं असतं तुमचं तुम अवतीभवतीच्या परिस्थिती विषयीचं आकलन स्पष्ट करणारं असतं आणि तुमच्या लिखाणातून तुम्ही ह्या संपूर्ण मानवजातीला कुठलातरी संदेश देऊ शकता जो संदेश कदाचित तुम्ही गेल्यानंतरही लोकांमध्ये राहू शकतो ह्याची उद ह्याचं उदाहरण म्हणजे अनेक प्रकारचे जे पुरातन ग्रंथ आहेत जे भुर्जपत्रांवर लिहिले गेले भुर्जपत्रांवर लिहिले गेले ते मग हळूहळू लोकांनी त्या भुर्जपत्रातून वाचून त्यातलं ज्ञान संपादित केलं आणि मग जेव्हा कागदाचा शोध लागला तेव्हा ते कागदावर येऊ लागलं आणि मग ते आपल्यासारख्या सर्वसामान्य जनांना जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही व्यक्तीला ते वाचता येऊ लागलं त्यामुळे लिहिता येणं अत्यंत आवश्यक आहे लिपी असणे लिखाण असणे प्रत्येक नागरिकांना नागरिकाला लिहिता येणे हे त्याच्या स्वतःच्या समृद्ध होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्याच नाही तर त्याच्या घरातल्या त्याच्या स्नेही जनांच्या त्याच्या आसपासच्या लोकांच्या आणि संपूर्ण समष्टीच्या उन्नतीच्या दृष्टीने लिखाण लिहिता येणं हे त्या समष्टीला वरच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी उपयुक्त आहे असं मला वाटतं लेखन ही मानवाकडे असलेली एक विशिष्ट क्षमता आहे आणि मानवाला इतरांपासनं वेगळी करणारी ही क्षमता प्रत्येक नागरिकामध्ये जेव्हा येईल तेव्हा संपूर्ण मानवजात अधिक समृद्ध होण्यासाठी तिचा उपयोग होईल यात काही शंकाच नाही त्यामुळे सर्व नागरिकांना लिहिता आलं पाहिजे लिखाणातून ते स्वतःचं मत व्यक्त करू शकतात स्वतःचं स्वातंत्र्य जपू शकतात ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या स्वतःच्या व्यक्तिस्वातंत्र्यासाठी तुम्हाला लिहिता येणं अत्यंत आवश्यक आहे अशा सगळ्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती एकत्र येऊन एक सुदृढ समाज बनेल यात मला काही शंका वाटत